जर पुरेसा वेळ आणि साहित्य नसेल तर अशावेळी घरात जे अवेलेबल आहे त्याचमधून काहीतरी चांगली रेसिपी आम्ही निवडतो जसं की खिचडी भात करणं किंवा वेळेचा अभाव असेल तर खिचडी भात करणं किंवा शेंगदाण्याची चटणी किंवा श्रीखंड किंवा जे बाहेरून इझीली अवेलेबल होतं अशा काही गोष्टी करून आम्ही रेसिपी बनवतो